माझ्या कामाच्या बरोबर माझे दोन तीन छंद हे चांगले आहेत पहिला छंद म्हणजे मला पुस्तक वाचण्याचा छंद आहे मी काम नसेल तर मग लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचतो तसेच दुसरा छंद म्हणजे कबड्डीचा छंद चांगला आहे त्याच्या कबड्डी मी खेळण्यासाठी जातो कबड्डी खेळण्याने माणसाचे शरीराचा व्यायाम पण होतो आणि आपला एक छंदही जोपासला जातो अशा प्रकारे माझे हे कामाच्या बाहेरचे माझे हे दोन छंद सर्वात महत्त्वाचे छंद आहेत आणि ते मी आचरणात आणण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो